गावामध्ये गावामध्ये बारावीपर्यंत आर्ट शिक्षण उपलब्ध आहे आणि त्या पुढचं शिक्षण घेण्यासाठी चांदूरला जावे लागते चांदूरला बी ए एम ए बी एस सी बी कॉम हे हे शिक्षण उपलब्ध आहे समजा डॉक्टर डॉक्टरी डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं असेल त्याचं शिक्षण घेण्यासाठी अमरावतीला जा जावे लागते